माझा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे जो दोन संघांमध्ये खेळाला जातो प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात हा खेळ बॅट आणि बॉलचा स् च्या साहाय्याने खेळला जातो क्रिकेटचे विविध प्रकार आहेत जसे की टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेट आणि टी ट्वेंटी खेळाचे स्वरूप प्रत्येक संघ आपलं बॅटिंग आणि बॉलिंग अनुक्रम ठरवतो एका डावात बॅटिंग करणारा संघ रन करण्याचा प्रयत्न करतो तर बॉलिंग करणारा संघ त्यांना आऊट करण्याचा प्रयत्न करतो विकेट बॉलिंग करताना बॉलर बॅट्समनना आउट करण्याचा प्रयत्न करतो विकेट पडल्याने बॅट्समन आऊट होतो रन्स बॅट्समन बॉलला मारून धावा करण्याचा प्रयत्न करतो एका धावा धावेपासून ते चौकार षटकाराद्वारे अधिकाधीक धावा करता येतात आऊट बॅट्समनला विविध प्रकारे आऊट केले जाऊ शकते बॉलरने बॉल टाकून फील्डरने कॅच पकडून रन आऊट करून स्टंपिंग करून इतर डावा डावाचा काला कालावधी टेस्ट क्रिकेटमध्ये पाच दिवसांचा खेळ असतो ज्यामध्ये चार डाव खेळ खेळले जातात वन डे क्रिकेटमध्ये पन्नास षटके असतात तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये वीस षटके असतात